हॅलो आरूनी किराणा दुकान आहे का हां हॅलो तुमच्या दुकानात टूथपेस्ट वगैरे आहेत का स्टेशनरी वस्तू स्टेशनरी मग मग मध्ये जे वस्तू अस हे टूथपेस्ट पाहिजे परत टूथब्रश पाहिजे

आम्ही समर्थनगरमधील राम मंदिर जवळ राहातो

बरं मग पेमेंट उधार केले तर चालेल का महिना अखेरील दिले तर चालेल का हां

हो किराणामध्ये सगळ्या वस्तू आहेत तर काय काय आहे किराणामध्ये

हा बरं वस्तू आहेत का दूध दही वगैरे

बरं ता ताज्या वस्तू ताजे मिळेल का त्यावर नाही जे ह्या वस्तू ता ताज्या मिळतील का खवा वगैरे तुम्ही का मागवून देता

हां हां बरं भा भाजी भाजीपाला वगैरे मिळेल भाजीपाला आहे

घरपोच देऊ शकता का सेवा बरं बर त्याचे चार्जेस वेगळे आहेत का

बरं बरं कमी जास्त करा की याच्यात म्हणजे घरपोच द्यायच्या वस्तू जे आहेत ना तुम्ही आता समजा आम्ही पाच हजाराचा माल घेतला तर तुम्ही फ्री डिलिवरी द्यायला पाहिजे हां

बरं बरं ठीक